खेळामधली हिंसाचाराचा एखादा प्रश्न जर उद्भवला तर आमचा जो क्रिकेट संघ आहे तर ते क्रीडा क्षेत्रात जे आहे ते त्या व्यक्तीला जो असा काही गोष्टी करतो त्याला थोडं एक महिन्यासाठी बसवण्यात येतं किंवा बॅन केलं जातं त्याच्या विरुद्ध छोटंसं एक एक आमचं युनिटी असते क्रीडाची ती युनिटी त्याला न एक वॉर्निंग देते आणि पुढे असं काही गोष्टी न घडण्या न घडण्यासाठी काही गोष्टींचं तक्रार जी करून त्याच्याकडून एक नोटीस लिहून घेते आणि आपलं हे सॉ सॉर्ट आउट करून टाकते